मराठीमध्ये बोलताना काही वेळेला खूप काही वाक्यप्रचारांचा म्हणींचा वापर केला जात असतो कारण की काही काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला आपल्या भाषेमध्ये सांगायला अवघड जाते परंतु तीच भाषा जर का म्हणीमध्ये सांगितली तर ती भाषा अतिशय उत्तम प्रकारे सांगितली जाते असं वाटते आहे तर अशाच काही म्हणी आहेत की ज्यांचा अर्थ जो आहे तो खूप मोलाचा निघतो आहे जसं अति तेथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा जो आहे अतिरेक हा जो आहे वाईट असतो हा असा अर्थ होतो त्याचा अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे अतिशहाणपण जे आहे ये नुकसानदायक ठरते असा त्याचा अर्थ होतो असतील शिते तर जमतील भुते म्हणजे आपल्याजवळ पैसे असेल तोवर मित्रांची वानवा नसते म्हणजे जेव्हापर्यंत पैसे असते तेव्हापर्यंत आपल्याकडे मित्र असतात असं त्याचं अर्थ होतो अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे आपला ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा असा त्याचा अर्थ होतो तर हे अशा काही वाक्यप्रयोग आहेत म्हणी आहेत ज्याचा आपण मराठी भाषा बोलताना बऱ्याचदा वापर करत असतो समजवून सांगताना इतरांना ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला जात असतो